हॅलो नमस्कार बोला अच्छा अच्छा तुम्हाला प्लॉट पाहिजे की फ्लॅट पाहिजे अच्छा अच्छा अच्छा अच्छा सर्वप्रथम वेलकम आमच्या नवीन न्यू कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमधे अच्छा आमच्याकडे तुम्हाला टू बीएचके वन आरके वन बीएचके अशा कोणत्या पद्धतीनं पाहिजे सर टू बीएच अच्छा सर आमच्याजवळ भरपूर असे प्रोजेक्ट आहेत टू बीएचके वन आरके वन बीएचके परंतु तुम्हाला मला सांगा नेमकं फर्स्ट फ्लोअरला पाहिजे की टॉप फ्लोअरला पाहिजे अच्छा अच्छा अच्छा

सर आपण काय करता सर आपण काय अच्छा अच्छा अच्छ अच्छा अच्छा अच्छा टिचर आहात अच्छा सर एकंदरीत आपला जवळपास चौदाशे स्क्वेअर फुटामधे वन टू बीएचके आहे आणि खूप मोठा प्रशस्त असं त्याला प्रांगण आहे परत आणि गार्डन आहे तिथं अपार्मेंटच्याजवळ स्विमिंगपूल आहे गार्डन आहे मुलांसाठी खेळण्याचे सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक आहे आणि आरोग्याच्या प्राथमिक सुविधेसाठी एक छोटंसं प्राथमिक आरोग्यकेंद्राची सुद्धा उभारणी केलेली आहे तिथं आपल्या ज्या अपार्मेंटला जे डॉक्टर आहेत त्यांच्या सेवा सुद्धा दोन तास निःशुल्क राहणार आहे तिथे तर टू बीएचके आहे हा नऊशे नऊ नऊशे स्क्वेअर फुटाचं सर जागा आहे आपली आणि त्यामधे आपन बोअर वगैरे घेतलेला आहे बोअरला खूप पाणी आहे इंडिविज्युअल बोअर आहे प्रत्येक फ्लॅटला प्रत्येक आहे अपार्मेंटला आणि त्याच्यामधे चौदाशे बांधकाम आहे टोटल आणि मला असं वाटते तुम्ही एकदा प्रत्यक्ष त्या जागी भेटून या तुम्ही मला वेळ द्या तुमची तुमच्या वेळेनुसार मी तुम्हाला फ्लॅटवरती घेऊन जाईन रूम दाखवण्यासाठी

सर तुम्ही प्रत्यक्ष भेटा आपण बोलूयात मग नंतर ठिक आहे धन्यवाद